राज्यात् अलग अलग समुदायक आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध येतो भिल्ल लोक हे गावाच्या बाहेर राहतात त्यांचा पहनावा अलग असतो भिल्ल लोकांची भाषा अलग असते ते एकमेकांशी बोलताना त्यांच्या भाषेतच बोलतात त्यांचं जीवन ते गावाच्या बाहेरच व्यतित करतात ते जास्तीत जास्त दगड फोडायची कामं करतात आणि रस्ते बांधायचं काम करतात जंगलात राहतात अर्धे कपडे घालतात भिल्ल लोकांमध्ये एक फक्त साडी घालतात झंपर घालत नाहीत तित् त्या लेडीज भिल्ल लोकांमध्ये लग्नही त्यांचे त्यांच्या समुदायातच होतात अदरवाइज लग्न होत नाहीत